हां नमस्कार सकाळी दहा वाजता दुकान चालू होईल आपलं आणि संध्याकाळी नऊपर्यंत असेल चालू

हां माझ्याकडे कांजीवरम सिल्क आहेत कोईमतूर सिल्क आहे त्यानंतर काही एम्ब्रॉयडरी हो आहेत आहेत आहेत आहेत पैठणीमध्ये चार कलर मिळतील आपल्याला हां आणि आहे आहे आहे आहे आहे आहे आहे आहे हां आणि नऊवारी साड्या पण

हां हो आहेत आहेत नक्की आहेत हा त्या पण आहेत त्या पण आहेत त्या तुम्हाला साधारण दोनशेपासूनच्या पुढे मिळतील हां हां तर त्या पण आहेत आपल्याकडे होय आहेत आहेत आपल्याकडे हां आणि हो ते पण आहे ते पण आहे मॅडम हां आणि हो हो हो सगळं त्याचं सेक्शन वेगळं वेगळं राहील फक्त तुम्हाला त्या त्या सेक्शनमध्ये जाऊन ते खरेदी करावं लागेल आणि आपल्या तिथं लोकं असतील सगळेजणं तर त्या पद्धतीने तुम्ही का जी तुम्हाला खरेदी करायची असेल तर ती करू शकता अवश्य या अवश्य भेट द्या खूप सुंदर प्रकारचे कलर खूप सुंदर सुंदर साड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपण त्या तुम्हाला उपलब्ध करून देऊ हं शिवलेले नऊवार पण आहेत तुम्हाला कलर वगैरेसुद्धा त्याच्यामध्ये बरेच मिळतील अनेक प्रकारच्या साड्यांचे पण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या पण मिळू शकतील ज्या तुम्हाला पाहिजेत त्या सोवळं पण मिळू शकेल मॅडम मिळू शकेल हो हो हो हो हो हो अगदी अगदी नवरदेवाचं आहे नवरीचं आहे तुम्हाला जे काही इतरं ख खरेदी करायची असेल तर ती पण आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे बाकीच्या वस्तू पण बऱ्याचसारख्या मिळतात म्हणजे डिझायनर साड्या पण आहेत मॅडम खूप छान सुंदर कलर आलेले आहेत सध्या लेटेस्ट कलर पण आहेत आलेले आपल्याकडे आणि जस्ट कालच आलेल्या आहेत साड्या त्यामुळे तुम्हाला कलेक्शनला हां तरं ते हो हो नक्की नक्की मिळतील आणि लेटेस्ट कलर लेटेस्ट हे सगळं तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला क जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही या आणि येऊन शॉपला भेट देऊन तुम्हाला जसं पाहिजे तशी खरेदी करा हो चालेल मॅडम चालेल चालेल काही हरकत नाही ओके ओके मॅडम ओके ओके मॅडम ओके नो प्रॉब्लेम हो रेट रिजनेबल आहेत चालेल चालेल ओके